भारतात भारतीय चित्रपट खूपच गाजलेले आहे खूप चांगले चित्रपट आहे माझ्या आवडीचे जुने चित्रपट म्हणजे सर्वच काही आहे सर्वच जुने चित्रपट मला आवडतात आणि त्यापैकी शोले हा चित्रपट खूपच गाजलेला आहे आणि मी खूपचदा पाहिलेला आहे त्यात खूप चांगल्या भूमिका केल्या आहे तसेच त्याच्यात जे माझे सगळे आवडीचे कलाकार आहे जे मला आवडतात ते सगळेच त्या चित्रपटामध्ये आहे जसे अमिताभ बच्चन धर्मेंद्र संजीव कुमार हे त्याच्यात आहे हे जुने जे अभिनेते आहे ते मला खूप आवडते त्यांचे चित्रपटसुद्धा पहायला आवडतात आणि अभिनेत्री म्हणजे मला हेमा मालिनी जया भादुरी ह्या खूप माझ्या आवडीच्या अभिनेत्री आहे ह्यांचे चित्रपटसुद्धा मला खूप आवडतात आणि त्यांचे सांग तशी भार भारतामध्ये चित्रपटसृष्टीत इतके सुंदर चित्रपट इतके चांगले कलाकार अभिनेत्री अभिनेत्री हे खूपच आहे की इतर कोणत्याही देशात भारतासारखे चित्रपटसृष्टीत चित चित्र अभिनेत्री किंवा अभिनेते मिळणार नाही जसे भारतात संगीताबद्दल जर सांगायचं असलं भारतात तर भारतात संगीत खूपच नावाजलेल्या इथल्या संगीतासारखी भारतात इथल्या संगीतासारखी दुसऱ्या देशात कुठेही असे तुम्हाला संगीत किंवा चित्रपट अभिनेते अभिनेत्री हे कुठेही मिळणार नाही असे आमच्या भारतात खूपच सुंदर लोकं जन्माला आलेले आहे आणि ते नाव गाजलेले आहे त्यांच्या आणि माझ्या आवडते गायिका म्हणजे लता मंगेशकर त्यांचे जुने चित्र पण त्यांचे सगळ्या चित्रपटामध्ये जे त्यांनी गायन केलेले आहे ते खूपच छान आहे